हा मॅडम मी स्वराची टीचर बोलत आहे तर स्वराला स्वराला बरं नाही आहे अचानक तिला म्हणजे मळमळ होत आहे हॅलो आवाज येतंय का मॅडम हा तिला बरं नाही आहे तिला ओमेटिंग येत आहे मळमळ झाल्यासारखं होत आहे ऊन उन्हामध्ये खेळली असेल त्याच्यामुळे झालं असेल कदाचित तर तुम्ही येऊन तिला घेऊन जा थोड्या वेळानंतर तसं तिला आम्ही हा हा तसं तिला आम्ही बसवून ठेवलेलंच आहे हा हा हो बाहेर सकाळी खेळली असते आणि काही रात्री झोपणं जेवण वगैरे व्यवस्थित काय झालं नसेल त्याच्यामुळे घरी आहेत ना तुम्ही घरी आहे की बाहेर आहे हो ठीक आहे नाही त्याच्याचसाठी विचारतेय जर घरी नसाल तर मग मी तिला कोणाच्यातरी हाती पोहचून देते स्कूलमध्ये नाही नाही औषध वगैरे काही दिलं नाही साधं पाणी दिलंय तिला ग्लूकोजचं

हो हो पाणी दिलं तिला ग्लुकोजचं पाणी दिलं आहे हा सध्या ती व्यवस्थित हो दिलं दिलं सध्या ती ऑफिसमध्ये झोपलेली आहे लेटलेली आहे आता सध्या तिला थोडंसं ठीक वाटत आहे आराम करायला सांगितलाय तिला हो हो तुम्ही नाही ताप वगैरे काहीच नाही आला तिला तिला फक्त मळमळ होत झालं आणि दोन वेळा ओमिटिंग झाली तिला त्याच्यासाठी आता स्कूलमध्ये थांबवण्यापेक्षा तुम्हाला कॉल केला हा तिला घ्यायला या म्हणून नाही मॅम तिला सध्या आता ती ठीक आहे थोडावेळ जर आणखी परत तिला काय जर झालं तर मग आम्ही घेऊन जाऊ तिला हं तर त्याच्यासाठी तुम्हाला कॉल केला की तुम्ही येऊन जा म्हणून घ्यायला